आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती कोणती पर्यटनस्थळे आहे घुमन्यासाठी असं घुमण्यालायक हं हं मग असं दीक्षाभूमीला काय पाहण्यालायक आहे काय आहे तिथे हं हं

ओके

तिथे काय आहे पाहण्यालायक

मला बोर धरणाला कधी कधी नेऊ शकता हां ठीक आहे हां चालेल

बारा हां हां हां ॲड्रेस सांगा ना

हां ठीक आहे हां तिथे काय आहे बघण्यालायक हं हं

ठीक आहे हो